भारतामध्ये खूप विविधता आहे भारतात खूप विविध स्थळे आहेत प्रसिद्ध स्थळे त्याच्यातलं म्हटलं तर औरंगाबाद औरंगाबादच्या प्रसिद्ध लेण्या अजिंठा वेरूळ आणि बीबी का मकबरा अजून इंडिया गेट मुंबई मुंबईचा अरबी समुद्र कुतुब मिनार आग्रा अजून शेगावचा आनंद सागर